हॅलो हां इमीरेट्स एअरलाईन हां हां नमस्कार मी वर्धेतून एक प्रवासी बोलतो आहे मी अरुण महाबुद्धे मी इ के पाचशे सेवन या फ्लाईटनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रवासाकरता बुक केली आहे मुंबई ते दुबई हां तर मला थोडं सामानविषयी विचारायचं आहे ते माहिती मला द्याल का तर हां या फ्लाईटमध्ये प्रवासाला किती सामान न्यायची परवानगी आहे आणि की चेक इन सामानाचं वजन किती वेगवेगळं सांगाल का ओके ओके ओके आणखी एक शंका आहे प्रवासात कधी कधी सामान हरवतं किंवा खराब होतं असं काही होतं का अशावेळी जर जर तसं झालं तर इमिरट्स प्रवाशांना काही संरक्षण देते का म्हणजे बॅग हरवली किंवा त्यातल्या वस्तू खराब झाल्या ते नुकसान पण भरपाई प्रवाशला दिली जाते का हां हां ठीक आहे ठीक आहे माझ्याक कारण विचारायचं कारण हे आहे की माझ्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रं आहे आणि काही वस्तू पण आहे मौल्यवान त्याही त्याच्यामुळे मला ह्याची चौकशी करावी लागत आहे तर याची कृपया स्पष्ट माहिती द्या